पुरण पोळी वरण भात पोळी भाकरी भाजी गोभी मेथी शेवगा पनीर मसाला मिक्स व्हेज समोसा पोहे वडापाव खिचडी भज्जे वडे आलू बोडा बेसन पोळी कढी पोळी बेसन मसाला कढी भात हरभऱ्याची भाजी चिकन मसाला चिकन लॉलीपॉप आपप्पे बछरून पालक भाजी सूप चिकन हंडी पनीर टिक्का व्हेज वरन अंडी बिर्याणी अंड कढी मच्छी फ्राय मिक्स व्हेज आलू भाजी